हो हो ओळखलं तुम्हाला कसा नाही ओळखणार हां हां ओळखलं बोला ना आता ते तुमच्या कपड्यावरती कारण की कसं माझ्याकडे पण सध्या काम आहे खूप तर तुम्ही मला पहिले कपडे पाठवून द्या मी प्रयत्न करेन माझ्यापरीने की जेवढ्या लवकर होईल मी तुमचे कपडे सगळे मापाने करून द्यायला फक्त तुम्ही मला तेवढं सांगा की कपडे केवढे आहेत् त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगू शकते की किती दिवस लागतील दिन् तसं तुमच्याच एकटीचे आहेत का अजूनही आणखी कुणाचे आहेत नाही नाही त्यात त्यात काय झालं कारण की मागच्या वेळेस मी नव्हते इथे मी जरा बाहेर कामासाठी गेले होते तर त्याच्या जागी माझ्याच कुठल्यातरी सोबतीचं बाईला ठेवलेलं तर तिने जरा वाटतं गडबड केलेली हां ते मला समजलं त्यासाठी मी माफी मागते त्यांच्याकडून पण हे तुम्हाला आत्ता भेटेल तुम्हालाही माहिती आहे आम्ही तुमचे कपडे आत्तापासूनच नाही करत आहेत मापाने आम्ही आपल्या किती वर्षापासून आपला आहे की संपर्क ते तुम्हालाही माहिती आहे अशी चूक आमच्याकडून कधी परत होणार पण नाही तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका अच्छा चालेल चालेल जसं तुम्हाला पाहिजे ते तसं पण तुमचे माप आहेच माझ्याकडे त्याची काय हरकत नाही आहे ते मी करून देईन तुम्हाला फक्त मला कसं तुम्ही सांगा की तुम्हाला कुठल्या कुठल्या कपड्यांचे कुठले कुठले साइझ म्हणजे कमी करायचे आहेत त्या हिशोबानं मी तुम्हाला सगळं करून देईन आणखीन आता ते तसे हां हां पण ते कसं आता तुम्ही बाहेरून विकत घेतले आहेत तर ते जसे आहेत तसेच मला मापाने करावं लागंल कारण की त्याच्यात मी जर थोडीशी काय पण मी हे केलं ना त्याच्यामध्ये बदल तर ती पुन्हा ड्रेसची थोडीशी वाट लागू शकते पण मी माझ्यापरीने प्रयत्न करील जसं तुम्हाला हवं आहे तसं करून देईल आणि जर गळ्याचं बोललात गळ्याचं मी करू शकते त्याच्यामध्ये जर दुसरा कपडा अजून मी हे करून त्या हिशोबानं मी कपडे पण आणेन तसं काय नाही प्रॉब्लेम मी तुम्हाला देईल करून जसं तुम्हाला हवं आहे फक्त तुम्ही कसं माझ्याकडे कपडे आणून द्या मग मी तुमच्या सोबत वाटलं तर तुमच्या समोरच सांगेल करून की आपण याला असं करू शकतो मग ते तुमच्या हिशोबाने होतील हां हां हो हो माहिती आहे माहिती आहे तुम्ही दिला होता एकदा जर ते सगळं काम करायचं असेल ना तर मला थोडा वेळ लागेल हां तुमचं म्हणजे पूर्ण ड्रेस मला तयार करण्यासाठी कारण की कसं अगोदरच माझ्याकडे खूप सारे आहेत एक आठवडा बोलला ते ठीक आहे मी प्रयत्न करुन एका आठवड्यात पूर्ण करायचं तर ते मी तुम्हाला तसं कळवेल लवकरात लवकर तशी काय हरकत नाही आहे तुम्ही फक्त इकडे या वाटलं तर नाही नाही तुम्ही कधीही या तुम्हाला जसं जमेल तसं या पण लवकर या जरा कारण की तुम्हाला पण कसं एक आठवड्यात पाहिजेच आहे त्या हिशोबाने मला पण कसं नाहीतर जे बाकीचे ग्राहक आहेत त्यांचे पण जरा बघावे लागतील ना कपडे जसं तुम्हाला जमेल तसं या तुम्ही ठीक आहे चला हो हो हां